भारती भारतातील शिक्षण व्यवस्था चांगली आहे दहावीपर्यंतचं शिक्षण चांगलं आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आणखीन त्या प्रमाणात हे प्रगती झालेली नाही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची जास्त प्रगती होणं आवश्यक आहे शहरी भागामध्ये ग शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत आणि शहरी भागामध्ये जरा चांगल्या प्र प्रकारचे शिक्षण मिळते अशा प्रकारे शिक्षण व्यवस्था भारतातली बऱ्यापैकी आहे पण त्यात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे